हॅलो हां सॅमसंग सर्विस सेंटरचा नंबर आहे का अच्छा ओके हां मी संगीता वासावे बोलते मी तुमच्या साईटवरून काही दिवसांपूर्वी एक मोबाईल ऑर्डर केला होता हो हो सॅमसंग गॅलक्सी ट्वेंटी टू अल्ट्रा हो हो हो आणि ते असं त्याची इस्टिमेटेड डेट अशी दाखवत होती की तेवीस ऑक्टोंबरपर्यंत तो येईल पण दोन दिवस होऊन गेले आणखी काही आला नाही मी ऑन ऑर्डर ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला पण ते तर दाखवत आहे की डिलिवर्ड असं म्हणून तिथे दाखवत आहे पण माझ्यापर्यंत आणखी मोबायल पोहोचला नाही हो हो पत्ता मी व्यवस्थित दिला होता हो हो हाच पत्ता आहे इंद्रधनू अपारमेंट माल नाका शिरगाव हो हो हो पिनकोड पण तोच आहे एकेचाळीस छप्पन्न एकोणतीस नाही पूर्ण माहिती मी व्यवस्थित भरली होती हो हो हो ऑनलाईन पेमेंट केलं होतं पूर्ण पेमेंट मी दिलं होतं अच्छा नाही मी घरीच होते असं काही नाही की म्हणजे घरी नसल्यामुळे मला घेता ऑर्डर घेता नाही आली दोन्ही दिवस मी घरीच होते अच्छा मग तुम्ही परत रिसेंट कधी कराल दोन तीन दिवस लागतील का ठीक आहे बरं हे असं कशामुळे झालं काही ॲड्रेस तर मी चुकीचा टाकला नव्हता तिथे पूर्ण व्यव व्यवस्थितच होतं अच्छा यामुळे का हां हां ठीक आहे डिलिव्हरी मॅनचा नंबर हां ठीक आहे मी वेबसाईटवरून घेईन त्यांच्या आणि कॉल करून बघते एकदा त्यांना ओके चालेल हो हो रिव्ह्यूज हां रिव्ह्यूज बघूनच मी चेक केलं होतं की मोबाईल एकदम चांगला आहे त्यानुसार चालेल चालेल ठीक आहे आणि समजा नाहीच आला दोन तीन दिवसात तर मग मी कंप्लेंट करेन ओके ओके ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे